हॅलो हॅलो घरकुल इलेक्ट्रॉनिक्स ना हां सर मी इकडून सांगलीतूनच बोलते ऐश्वर्या संजोग कॉलनीतून हां तर आता मी नुकतंच इकडे शिफ्ट झालो होतो आणि जरा घरातल्या वस्तू घ्यायचं चालल्या आहेत तर मग फ्रीज ए सी वगैरे सगळंच घ्यायचं होतं तर त्या संदर्भात चौकशी करायची होती आहे का वेळ तुम्हाला सगळ्यात आधी तर टी व्ही घ्यायचा आहे हा मग टी व्ही सध्या आपल्याकडं कुठल्या कुठल्या कंपनीचा आहे आणि काय रेंज आहे सध्या त्याची आमचं अजून असं काय अजून ठरलं नाही आहे फ्रँकली स्पीकिंग तुम्ही जरा आम्हाला माहिती द्या त्याच्यावरून मग आम्ही पुढे घरीच ठरवतो रेंज साधारण कशी आहे आपली याची

हां आता आम्हाला या आठवड्यात घ्यायचंच आहे असं काय आम्ही तारीख ठरवली नाही आहे पण आता जर आम्हाला डिस्काउंट मिळत असेल तर आम्ही पंधरा ऑगस्टात घेऊ ना तर आणि आम्हाला ते ए सी पण बघायचा होता ए सी वॉशिंग मशीन तर ते पण आहे ना तुमच्याकडे

बरं बरं हे सगळं आता आम्ही आल्यावर बघतो तिथे मला काय फार कळत नाही मिस्टरना घेऊनच मी येणार तर तेवढंच आणि फ्रिज पण आहे ना तुमच्याकडं बरं बरं आता डिस्काउंट आहे का पावसाळा सुरू आहे आणि फ्रीज घ्यायला जा याय लागून आणि डिस्काउंट आहे का काही चालेल चालेल मिस्टरना घेऊन येते मग मी हां पुढच्या आठवड्यापर्यंत येते चालेल चालेल हां बरं बरं बरं ठीक आहे ओके थँक्यू सर